मी स्वतः काहीतरी वस्तू बनवून भेट म्हणून खूप कमी प्रमाणात दिलेली आहे असं मला आठवते परंतु मला खूप सुंदर सुंदर वस्तू ग्रीटिंग कार्ड मूर्ती वगैरे असं बनवून मला हाताने बनवलेल्या वस्तू भेट म्हणून दिलेल्या आहेत मला बाकीच्यांनी तर ते मला खूप आवडते कारण की हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये एक प्रेम असते आपुलकी असते जिव्हाळा असते जे आपण भेट म्हणून जे देतो आहे दुसऱ्यांना धन्यवाद